ऑफिस टायमिंग सकाळी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच ओके तर कोणत्या स्टँडर्डसाठी घ्यायचीय तुम्हाला ॲडमिशन ओके तर ओके पण दोघांचे टायमिंग्समध्ये खूप चेंज आहे सकाळ के जी टूचे टायमिंग सकाळचे राहतील आणि नाईनचे डे बोर्डिंग पॅटर्न आहे आमच्या इकडे ओके फॅसिलिटीज तर ऑल ॲवेलेबल आहे कॉम्प्यूटर लॅबपण आहे बस फॅसिलिटीज पण आहे स्कूलच्या ग्राउंड वगैरे पण व्यवस्थित आहे एकदम आणि स्टडीज् पण डिजिटल आहे तर तुम्ही ऑफिसमध्ये हो मम्मी आणि पप्पा हो मग तर कधी कधी पॉसिबल आहे माझा टायमिंग तर अकरा ते पाच आहे ऑफिसमध्येच असते मी जर थोडं इकडे तिकडे झालं तर मग उद्या येऊ शकता तर येऊन जा डॉक्युमेंट जा घेऊन ओके चालेल ना करून देईल मी त्याचं काही टेन्शन नका घेऊ फीज तुम्हाला दोन इंस्टाॅलमेंटमध्ये भरावी लागेल नाही सिक्स सिक्स मंथ्स्